तर जेव्हा मला माझ्या परिवाराच्या लोकांसोबत माझ्या घरच्या लोकांसोबत कोणती गोष्ट शेअर करायची राहते सांगायची राहते तर माझा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे ते मग स्वयंपाक करता करता सांगायचा खाता खाता सांगायचं आता कसं आज स्वयंपाक अजून खायच्या वेळेस जसं सांगला तर कसं गोष्ट हेच कामं करायच्या वेळेस ना घरचे लोक कसे खूप शांत राहतात म्हणजे त्यावेळेला मी कोणती गोष्ट सांगत आहो तर त्यांनले मग ऐकावंच लागते हे माझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे की जेव्हा मी आपल्या घरच्या किचनमध्ये आणि जेवण करायच्या वेळेस जर कोणती गोष्ट सांगत आहे तर ते माझी गोष्ट पूर्ण होते होते